हॅलो अरे तुळशीदास मी आई बोलते आहे अरे ती माणसं आली आहेत चार पाचजण आलेली आहेत आणि म्हणतात तुमच्या का घरात गॅस पाईप लावून टाकायचे आहेत बापरे मला तर भितीच वाटायला लागली म्हणजे आपल्याकडे आली आहे का काय गॅस पायप

बरं हो का बापरे बरं बरं हां

हो का बरं बरं हां हां हां

बरं लाईटचं हां हां हां बरं बरं

हां

बरं बरं सांग की हां

हां हां हां हां हां हो बरोबर आहे हां

हां हां

बरं बरं तर तेच रे मग एकदम घाबरले मी म्हणली माणसं आली आहेत म्हणजे नक्की काय म्हटलं कळेना मला

हां हां हां तुझ्याकडे लागले बरं गॅस पाईप बरं बरं

हां हां बरं बरं अच्छा अच्छा बरं बरं अरे पण मग ते गॅसवर त्याच्यात गॅस चढणार का आणि लिकेज झालं तर काय करायचं रे बाबा

हां हां

हां बरं बरं

हां हां तेच रे हां

अच्छा अच्छा ठीक तेच आहे ना हा हा तेच ना बरं हां हां वेटिंगला हां हो हो हो हो हां हां हां चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ओके

ओके ओके बरं हां नाही नाही करते करते नाही आ ठीक हां ओके ओके चालेल चालेल ओके ओके ठीक आहे ओके झालं झालं